हा बोला मॅम हां हां बोला हां बोला ना मॅम

हां हां हो का तुम्ही कशासाठी गेल्या होत्या मॅम तिथे हो का तुम्ही आजूबाजूला चौकशी केली का तुमच्या मित्रपरिवाराला विचारले का कुठे बघितली म्हणून हो का बरं तुमच्या स्कूटीचा नंबर सांगा हां हां सांगा

हा स्कूटीचा कलर कोणता होता अच्छा मॅम तुम्ही टेंशन घेऊ नका आम्ही तुमच्या स्कूटीची चौकशी करू तसे गरज पडली सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक करू जर तुम्ही चुकीने कोणत्या चुकीच्या पार्किंग झोन मध्ये जर ती ठेवली असेल तर तुम्ही विसरला असेल ते पण बघू जर आमच्या आर टी ओ ऑफिसने जर आणली असेल उचलून तर आमच्या आर टी ओ ऑफिसमध्ये आम्ही चेक करू हां हा तुम्ही कुठे राहता मॅम बरं बरं मॅम तुम्ही आमच्याकडे स्कूटीचा फोटो घेऊन या तसेच तुमच्याकडून काही अजून माहिती घ्यायला हवी पाहिजे आम्हाला तर तुम्ही आर टी ओ ऑफिसला येऊन जा हा हा सांगा तसं तुम्ही टेंशन नका घेऊ तुमच्या स्कूटीचा आम्ही शोध घेऊन तुम्हाला कॉल करू तसं तुम्ही या